नमस्कार मी प्रदीप तानाजी चव्हाण मी बाहेरगावी गेलो होतो आणि तिथे कॅफेमध्ये बसले असलास मला आठवलं की माझा मोबाईल अपडेट करायचा विसरला आहे तरी मी माझ्या कुटुंबातील एका सदस्याला मेसेज केला की माझा समजून घ्या की डिजिलॉकरमधील माझा नंबर क्रमांक अठ्ठ्यान्णव चौतीस साठ बेचाळीस एकोणचाळीस अपडेट करायचा आहे तरी तुम्ही मला मार्गदर्शन करू शकता का ते सांगा